हॅलो स्विगी मला तुमच्या रेस्टॉरंटमधून काही फूड ऑर्डर करायचे होते तर त्याच्याबद्दल मला मेनू कार्ड मिळेल का मेनू कार्ड वाचलेलं आहे त्याच्यातलं मला काही मेनू ऑर्डर करायचं आहे तर तुम्ही माझं ऑर्डर लिहून घ्या ऑर्डरमध्ये एक पी बी एम लिहा एक वेज कोफ्ता लिहा आणि तवा रोटी लिहा चार तंदुरी चार आणि एक जिरा राईस आणि एक दाल फ्राय ठीक आहे हे मला माझ्या मित्राकडे पाठवायचं आहे माझ्या मित्राचा ॲड्रेस मी तुला मी तुम्हाला सांगतो आहे ते नोटडाऊन करून घ्या ॲड्रेस आहे रामनगर अग्निहोत्री कॉलेजच्या बाजूला वर्धा पुन्हा एकदा रामनगर अग्निहोत्री कॉलेजच्या बाजूला वर्धा ठीक आहे